विज्ञान इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांना मिळ मिळणाऱ्या कोणत्या स्कॉलरशिपबद्दल तुम्हाला माहिती आहे तर विज्ञान इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या स्कॉलरशिपबद्दल मला माहिती असलेले तर पहिले जे आठवीमध्ये एन एम एम एस नावाची एक एक्झाम होते त्यामध्ये सायन्सचा हा सर्वात मोठा पार्ट असतो तर त्या सायन्समध्ये जर म्हणजे ती एक्झाम जर आपण त्या एक्झाममध्ये जर मेरिट आलो तर बारावीपर्यंत आपल्याला एक हजार रुपये महिना अशी स्कॉलरशिप टोटल साठ हजार रुपये मिळते आणि त्याच्यानंतर ट्वेल्थनंतर जर आपण एक एक्झाम दिली इंजिनीअरिंग स्पेशल सायन्स इंजिनीअरिंगची एक्झाम दिली तर त्याची काही स्कॉलरशिप पन्नास साठ हजार रुपये अशी विद्यार्थ्यांना मिळते आणि त्याचा त्याचा लाभ ते घेऊ शकतात आणि चांगल्या मार्काने जर पास झाले तर त्याचा लाभ ते त्यांच्या शिक्षणासाठी घेऊ शकतात आणि पुढे चालून विज्ञान इंजिनीअरिंग विज्ञान विज्ञानाचं इंजिनीअरिंगमध्ये कसा वापर करावा आणि इंजिनीअरिंगच्या क्षेत्रामध्ये आपण सर्वात पुढं कसं जावं ते त्यांना स्वतःच कळते